मी काही दिवसांपूर्वी सॅमसंग मोबाईल खरेदी केला तो मोबाईल खूप छान आहे आपण चांगल्या प्रकारे हाताळू शकतो खूप जास्त अवघड पण नाही सोपा आहे तो वापरण्यासाठी आणि कोणीपण त्याला त्याला वापरू शकतो काही जर कोणी शिकलेलं नसंल कोणाला वाजता येत नसंल तर त्यामध्ये चांगलं आपण सच बोलून पण सच करू शकतो टाईप करायची गरज पडत नाही त्याचा कॅमेरा क्वालिटी पण छान आहे फोटो पण व्यवस्थित निघतात फोटो असे फाटल्यासारखे दिसत नाही छान दिसतात त्यामध्ये स्टोरेज खूप जास्त आहे आपण स्टोरेजचा पण जास्त वापर करू शकतो फोन नंबर पण चांगले सेव करू शकतो फोन नंबर सेव करण्यासाठी पण टाईप करायची गरज पडत नाही आपण बोलूनसुद्धा माइकमध्ये टाईप करू सेव करू शकतो आणि ते नंबर परत डीलीट पण होत नाही आपण जर मोबाईलमध्ये जी मेल अकाउंट ओपन केलं तर ते पण आपल्याला मदत करतं आणि तो सॅमसंग मोबाईल वापरण्यासाठी खूप छ छान आणि सोप्पा आहे ह्या ह्या सॅमसंग प्रोडक्टमुळं मला खूप मदत झाली इ सॅमसंग क कंपनीचे मोबाईल खरंच खूप छान आहे त्यासाठी सॅमसंग क ने अजून छान मोबाईल प्रोडक्ट बनवले पाहिजे असं मला वाटतं